सामाजिक तंटे सोडवण्यासाठी प्रत्येकना नव्हे सर्वच गावांमध्ये बैठका घेतल्या जातात त्या बैठकामध्ये सामाजिक घडामोडी सामाजिक लोकांचे समस्या प्रश्न हे गावागावांमध्ये सोडवले जातात आता आमच्या गावामध्ये सामाजिक तंटे सोडवण्यासाटी गाव पातळीवर व तसेच सामाजिक लोकांद्वारे सामाजिक बैठक घेतली जाते त्यामध्ये सर्व समस्यांचं निरसन केलं जातं हे निरसन करत असताना मदत ही होत असते किंवा नसते त्यामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित होत असतात प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे बैठकांची जास्त प्रमाणात मदत ही होते आणि त्यावर समस्यांवर प्रश्नांची उत्तरं हे प्रत्येक लोकांना प्रत्येक माणसांना आणि प्रत्येक गावोगावी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो सामाजिक समस्या किंवा तंटे सोडवण्यासाठी गावामध्ये बैठक ही घेऊन त्यावर तोडगा हा काढण्याचा प्रयत्न गाव पातळीवर केला जात आहे गाव पातळीवर केला जात असल्याने या बैठकांचा जास्त प्रमाणावर प्रभाव हा गावोगावी दिसून येत आहे हा प्रभाव दिसून येत असल्या कारणाने सामाजिक समस्या किंवा तंटे सोडवण्यासाठी अधिक मदत होत आहे ही मदत लोकांना भारावून नेणारे आहे कारण लोक घरी बसतात आणि सामस्या समस्यांना घेऊन ते अधिक अधिक प्रमाणावर ते डिस डिप्रेश डिप्रेशनमध्ये जातात तर हे डिप्रेशन किंवा डोक्याला खूप सारं टेन्शन घेऊन ते यावर समस्या काढत नसतात तर मग अशा ठिकाणी आमच्या मालदड गावामध्ये सामाजिक तंटे सोडवण्यासाठी गाव पातळीवर गावात सार्वजनिक बैठका घेतली जाते त्या बैठकीमध्ये सर्वांचे प्रश्न सोडवून प्रश्नांची उत्तरं देऊन एकमेका सहाय्य करून एकमेकास मदत करून या बैठकांवर उत्तरं दिली जाते तर हे उत्तर देत असताना प्रत्येक प्रश्नावर हा प्रश्न उपस्थित होतच असतो पण वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या लोकांच्या सहाय्यभूतातून अप अनुभवातून प्रक्रियेतून एका प्रश्नावर खूप सारी मदत ही होत असते त्यामुळे गावोगावी बैठकांची मदत ही स्थानिक समुदायासाठी महत्त्वाची असते स्थानिक समुदायासाठी ही बैठक जर गावोगावी जर घेण्यात आली तर लोकांना एकमेका सहाय्य करू असं म्हणण्यास काहीच अर्थ राहणार आहे तर बैठक घेतली नाही तर लोक प्रत्येकाची समस्या भांडणं किंवा तंटे घेऊन डोक्याचं टेन्शन घेऊन बसत असतात तर सामाजिक तंटे सोडवण्यासाठी गावोगावी बैठक ही घेतलीच पाहिजे या बैठकीमध्ये सर्वच प्रश्न प्रश्नांचे उत्तरं एकमेकास मिळत जातात ते प्रश्नांचे उत्तरं एकमेकास मिळल्या कारणाने प्रत्येकना प्रत्येक समस्यावर हा मदत ही एकमेकांची मिळत असते प्रत्येकना प्रत्येक समस्यावर प्रश्नांचे उत्तरं एकमेकास मिळत असतात त्यामुळे एक एकाएकाचे एका मागोमाग प्रश्न उपस्थित होत असतात आता हे प्रश्न उपस्थित होत असताना असेच प्रश्न वेगवेगळ्या लोकांच्याही असतात तसेच गावगावी गावोगावी मुन्सिपल कॉर्पोरेशनचे जे माणसे असतात ते समजा आपण एखादं एक उदाहरण देऊ जर प्रत्येकाच्या गावोगावी एक समस्या आहे आता माझ्या मालदड गावामध्ये कचरा व्यवस्थापनाची समस्या होती मालदड गावामध्ये गावोगावी आम्ही निर्धार केला की गावोगावी बैठका घ्यायच्या तर या अशा बैठकांमध्ये समस्या सोडवल्या जातात आता मालदड गावामध्ये कचरा व्यवस्थापन नसल्या कारणाने मुन्सिपल कॉर्पोरेशनचे एक गाडी घंटा गाडी ती गावोगावी फिरायला लावली तर येथे कचरा व्यवस्थापन हे झाले त्यानंतर कचऱ्याची समस्या भांडणे वादविवाद हे गाव पातळीवर होत नसल्या कारणाने बैठकांचा मदत होत आहे स्थानिक समुदायासाठी या अशा बैठका अत्यंत महत्त्वाच्या दिसून येत आहे